मी आता सध्या एक महिन्याअगोदर मेसोवरून साड्या बोलावलेल्या जेव्हा मी त्या साड्या बघितल्या तर त्या मला खूप चांगल्या दिसल्या म्हणजे त्याचा कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं वाटलं पण जेव्हा त्या घरी आल्या तर मी जो कलर मागवला तो कलर आलेला नाही आहे वेगळाच कलर आला आणि परत मी एकदाच घातल्या आणि परत त्या पाण्यामध्ये मी जो तो पूर्ण साडीचा कलर गेलेला आहे एका साइडनी असं कुजलेला कापड आहे तो म्हणजे मला असं वाटतंय त्या एक दोन धुण्यातच फाटून पण जाणार आणि खूप आणि अशा कडक घातल्यावर एकदम असं सॉफ्ट नाही वाटत एकदम कडक वाटते तर म्हणजे एवढी खराब क्वालिटी आहे ह्या साड्यांची की खूपच जास्त तर मग मी यानंतर तर ते या क्वालिटीच्या साड्या किंवा मग या साइटवरून नाहीच बोलवणार